आज काल लोक नवीन प्रकारचे नृत्य शिकणे पसंत करतात आज कालच्या लोकांना जुने नृत्य आवडत नाही जसे की भागवतातील हरिपाठ भारुड नंतर वारकरी नृत्य असे गोंधळ तमाशे असे जुने नृत्य आता लोकांना आवडेनासे झालेले आहेत आता नवीन प्रकारचे नृत्य बघून त्यांना नवीन नृत्यच आवडायला लागलेले आहेत जसे की झुंबा डान्स क्लासिकल डान्स हीपॉक असे नवीन नवीन प्रकारचे नृत्य आता लोकल झालेले आहेत त्यामुळे लोकांना तेच नृत्य आवडायला लागलेले आहेत टी व्हीवर होणारे मनोरंजन बघून लोकांच्या मनात तेच डान्स बसलेले आहेत जुने जे होते ते आता त्यांना नकोसे वाटत आहे ते असे बोर झाल्यासारखे झाले त्यामुळे लोक त्या नवीनच नृत्य पसंत करत आहेत